भाषावार प्रांत रचनेमुळं आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती एकोणीसशे साठ साली झालेली आहे मराठी भाषा काय भूमिका बजावते म्हणजे राज्य निर्मितीची प्रमुख भूमिका ही मराठी भाषेमुळं निर्माण झाली मराठी भाषेमुळं मराठी राज्य महाराष्ट्र राज्य निर्माण झालं मराठी बोलणाऱ्यांचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आणि मराठी ही आपल्या मातृभाषेचे मुख्य स्रोत असल्यामुळं आपण मराठी सगळे बोलत असल्यामुळं भाषा जेवढी जवळीक निर्माण करते कोणत्याही गोष्टीत भाषा ही माणसाला चटकन जवळ आणते आणि मातृभाषा का जसं आईची भाषा मुलाला बाळाला लगेच कळते आणि बाळात आणि आईमध्ये जसं नातं तयार होतं तसं प्रत्येक मराठी बोलणाऱ्या माणसाबरोबर दुसऱ्या मराठी बोलणाऱ्या माणसाचं नातं तयार होतं मराठी भाषा ही अतिशय मृदू म्हणजे आमच्या ज्ञानेश्वरांनी मग म्हणलेलंच आहे अमृताच्या पैजासुद्धा जिंकण्याची ताकद मराठी भाषेमध्ये आहे मराठी भाषेनं बा नुकताच अभिजात भाषेचा मराठीचा दर्जा केंद्र सरकारनं दिलेला आहे म्हणजे इतकी पुरातन आहे यामध्ये विपुल संत साहित्य आहे संत साहित्यामुळं समाजात समाजाची प्रगती म्हणा समाजाच्या वेगवेगळ्या ज्या रूढी परंपरा यातून जी प्रगती व्हावी लागते किंवा अनेक कालबाह्य विचार मराठीतले किंवा जे आपल्या आचरणातले बोलण्या वागण्या चालण्यातले जे मागं पडायला पाहिजेत त्याकरता भाषेचं संवर्धन ह्याला फार मदत मराठी भाषेनं जे आपले संत परंपरा जी काय पूर्वी होऊन गेली ते सगळं मराठीमध्ये जेवढं काय वाङ्मय निर्माण केलं त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे सर्व समाज एकवटला गेला मग वेगवेगळे संप्रदाय जे चाललेले आहेत उदारणार्थ वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदायाना जोडायचं काम हे मराठी भाषेमुळं केलेलं आहे मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आली मराठी ज्ञ तुकारामाची गाथा आली अनेक अभंगाची एकनाथाचे अभंग आले एकनाथी भागवत आला त्यामुळं माणसांना अनेक धार्मिक गोष्टी की ज्यानं समाजात एकोपा वाढावा जिव्हाळा निर्माण व्हावा परत परत परस्परामधला राग लोभ द्वेष नष्ट व्हावा आणि समाज म्हणून सर्वजण एकत्र यावेत किंवा उच्च नीचतेचा भाव जो आहे किंवा स्पृश्य अस्पृश्यतेचा भाव आहे तो सगळा लोप पावावा याकरता मराठीतल्या भाषेनं मोठ्ठं काम केलेलं आहे आणि ही पूर्वीच्या संतांनी मराठीमध्ये विपुल वाङ्मय निर्माण केल्यामुळं आपल्याला भरपूर त्या संदर्भातलं जे वाङ्मय उपलब्ध झालं आहे त्यामुळं समाज म्हणून मराठी भाषेमुळं आपण एकमेकाला जोडले गेलेला आहे मराठी भाषा बोलणाऱ्या माणसाबद्दल एक प्रकारचा महाराष्ट्रीयन माणसाला आत्मियता असते उदाहारणार्थ मी दिल्लीत गेलो दिल्लीमध्ये मला हिंदी आणि इंग्लिश बोलत होतो परंतु तिथं मला जर एखादा मराठी बोलणारा माणूस भेटला तर मला वाटायचं चला आपण आपल्या गावात आलो आपल्या जिल्ह्यात आलो आपल्या राज्यात आलो मग तिथे महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रांतातला माणूस जरी भेटला तरी मला एकदम अतिशय आनंद वाटायचा की जणू काय तो माझा गाववालाच आहे किंवा अगदी माझ्या कुटुंबातला घरातला आहे इतकी जवळीक तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रांतातनं आल्या माणसाबद्दल मला वाटायची म्हणजे भाषेचं पर्टिक्युलर मराठी भाषा विशेषत आपली मराठी भाषा जी आहे त्यानं जी जवळीक निर्माण होते आहे माणसा माणसात जी ज एकोपा निर्माण होतो आहे त्याला विशेष महत्त्व आहे आणि शिक्षणसुद्धा जे मातृभाषेतून दिले जातं त्याचा परिणाम सर्व विद्यार्थ्यांच्यावर अतिशय चांगला होतो मातृभाषेतून कुठलीही संकल्पना जेवढी विद्यार्थ्याला समजते सहज सोपी वाटते आत्मसात होते ते इतर भाषेतनं होत नसते म्हणून आपल्या मातृभाषेतून अनेक प्रकारचं शिक्षण दिलं घेतलं जावं असे आता प्रयत्न चालु झाले आहेत म्हणजे आता आपण पूर्वी जे ऐकलं आहे वैदिकशास्त्र आहे किंवा हे कुठलं इंजिनरिंग शास्त्र आहे अशा अनेक व्यवसायाभिमुख जी शिक्षणं आहेत त्यांच्या अभ्यासक्रम सुद्धा आता यावर विचार अभ्यासक्रम येऊ घातले आहेत आले आहेत की ते मातृभाषेतून यायला पाहिजे आहेत मराठीतून यायला पाहिजे आहेत आणि त्याचं जास्तीत जास्त सोप्या भाषेत चांगल्या भाषेत आणि सखोल मातृभाषेतून शिक्षण झालेला फायदा असा असतो की सखोलता त्यात निर्माण होते अधिक डीप खोलातलं जे आहे ते त्यांना कळत जातं अशी जी व्यवस्था आता चालू झाली आहे म्हणजे आता मी नुकतंच ऐकलं की वैद्यकीय शिक्षणसुद्धा जे पूर्वी इंग्लिश शिवाय म्हणत नव्हतं ते आता मराठीतून उपलब्ध होऊ शकणार आहे होणार आहे तसा अभ्यासक्रम तयार होतो आहे म्हणजे मराठी भाषा ही अनेक क्षेत्रात क्रांतिकारक गोष्टी करते आहे म्हणजे आता जो हा तुमचा उपक्रम चालू आहे यामध्ये ज्या बावीस भाषा ठरत आहेत त्यातली एक मराठी भाषा जी भारतात बोलली जाते महाराष्ट्रात बोलली जाते ती तुमच्या या ए आय क्षेत्रामध्ये म्हणजे कृत्रिम बुद्धिमतेमध्ये याचा समावेश होऊन त्याचा फायदा मराठी शिकणाऱ्यांना सर्वाना व्हावा या करता प्रयत्न अतिशय स्तुत्य गोष्ट आहे ना तंत्रज्ञानाचा उपयोग आमच्या बोली भाषेतून म्हणजेच मराठीतून आम्हाला तो व्हावा याकरता जे जे उपक्रम केले जातील जे राबवले जातील त्या त्या गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्या गोष्टी जेवढ्या मराठीतनं मराठी माणसाला सहज सोप्या आणि सहजसाध्य वाटतात किंवा समजतात त्या इतर भाषेतून समजणं कठीण असतं आहे आणि मराठी भाषा आमच्या हिंदीला जवळचीच आहे राष्ट्रभाषा आपली हिंदी जरी असली तरी त्याची लिपी जी आहे मराठी आणि हिंदी लिपीमध्ये फार मोठा फरक नाही आहे त्यामुळं आमच्या मराठी भाषेमुळं आमच्या मुलांना लहानपणापासून हिंदी समजणंही सोपं जाते उदाहरणार्थ माझी नात आहे ती जेवढ्या सहजपणानं मराठी बोलती आहे तेवढ्या सहजपणानं ती हिंदीसुद्धा सहज आत्मसात करते आहे किंवा बोलते आहे किंवा हिंदीसुद्धा तिला तितकं सहजच आत्मसात होतं आहे मी बघितलं आहे ती आता टी व्हीवर मोबाईलवर जी बघते त्यातली हिंदी आणि मराठी तिला काही फार अडचण वाटत नाही आहे म्हणजे मराठी भाषा ही आपल्या राष्ट्रभाषेच्या अतिशय जवळची आहे आणि त्यामुळं त्याचं सहज वापर सहज समजणं अतिशय सोपं झालेलं आहे आता मराठी भाषेनं आणिक व्याप्ती निर्माण केली पाहिजे म्हणजे आता आमचे न्यायालयीन कामकाज आहे ते कामकाज शंभर टक्के मराठीतून झालं पाहिजे आणि त्यामुळं दोन्ही पक्षकाराना वकील आपला काय बोलतो आहे कोणत्या मुद्द्यावर जोर देतो आहे काय गोष्टी सांगतो आहे बरोबर सांगतो आहे चुकीच्या सांगतो आहे कोर्ट समोरचं काय म्हणतं आहे न्यायाधीश काय म्हणतात या संदर्भातली सगळी माहिती ही मराठीत उपलब्ध झाली तर अतिशय चांगली गोष्ट आहे बऱ्याच प्रमाणात आता ते होत आलेलं आहे आता वेगवेगळे फॉर्म जे आहेत हे मराठीत मिळणं उदाहरणार्थ आपण प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या ठिकाणी गेलो उदारणार्थ त्याला इंग्लिशमध्ये आर टी ऑफिस जे म्हणत आहेत परिवहन मंडळ जे आहे किंवा हेच प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापन मंडळ म्हणू त्याला मराठीमध्ये आपण तिथले फॉर्म जे आहेत ते सगळे खरं म्हणजे मराठीत पाहिजे आहेत मराठीतनं सहज कळले पाहिजे आहेत आणि मराठीतलीसुद्धा बोली भाषा त्यात पाहिजे म्हणजे प्रमाण भाषा जर आली तर अडचणीनं अनेक गोष्टी आयुक्तालय आता आयुक्तालय म्हणजे काय हा शब्द आपल्याला मराठीत आल्याशिवाय कळत नाही म्हणजे त्याचं इंग्लिशीकरणचं मराठीकरण झालं आहे पण म्हणजे कमिशनरचं ऑफिस आहे म्हणजे काय कलेक्टर कचेरी आहे जिल्हा न्यायालय आहे म्हणजे त्याचं मराठीकरणसुद्धा सोप्या भाषेतून सहज लोकांना समजणं फार महत्त्वाचं आहे आणि मराठी भाषेमुळं माणूस जवळ येतो आहे व्यवहार समजला जातो आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या जातात त्याकरता मातृभाषेतून सर्व गोष्टी माहिती होणं मराठीनं तर आम्हाला जवळ आणलेलंच आहे म्हणजे लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी लाभले भाग्य आम्हास आम्ही ऐकतो मराठी लाभले भाग्य सामा ऐकतो मराठी बोलतो मराठी वाचतो मराठी आणि सर्वत्र जातो तिथं तिथं आमच्यासमोर उभी राहते ती मराठी म्हणजे मराठी समोर असल्यामुळं मराठीतनं आमची प्रगती अन गती असल्यामुळं आमच्या सगळ्या जीवनाचं सार या मराठी भाषेमध्ये सामावलेलं आहे मराठी भाषा जितकी समृद्ध होईल आता तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेलाच आहे शासनानं मागच्या तीन मायामध्ये आक्टोबरला सेम ज्या घोषणा केलेली आहे त्याचा आम्हाला विशेष सार्थ अभिमान आहे आणि यामुळं आणि मराठी भाषा आमची अधिक प्रगती होईल आणि तिला पार इतर राज्यभाषा जागतिक कीर्तीच्या ज्या भाषा आहेत त्या भाषांचा दर्जा प्राप्त व्हावा याकरता आम्ही तरुण पिढीनं नवीन पिढीनं पुढच्या पिढीनं आणि आता त्याची राबवणूक केली पाहिजे आणि प्रचलित बोलीभाषा मराठीत आणली पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ बस स्टँड हा शब्द आता इंग्लिश आहे म्हणायचं कारण नाही तो मराठीच आहे स्टँड आणि बस हा वेगळा विषय आता इंग्लिशमध्ये नाही स्टँड आणि बस मराठीच आहे ते ते शब्द बोली भाषेत घेऊन प्रचलित भाषेत घेऊन ते मराठीत रुळवले पाहिजेत ते मराठीचाच भाग वाटले पाहिजेत म्हणजे ते जे जे काय गरजेचं आहे आपलं जीवनमान उंचावणे राहणीमान उंचावणे माणूस जवळ येणे माणसाशी संवाद साधणे अनेक गोष्टीत माणसाशी बोलणे याकरता मराठी भाषा ही आम्हाला जितकी जवळ आणते आहे ती फार महत्त्वाची आहे म्हणून मराठीचा प्रचार आणि प्रसार भरपूर होणं आणि इथून पुढच्या साहित्यिकानीसुद्धा मराठी भाषा मध्ये विपुल प्रकारचं वेगवेगळं लेखन केलं पाहिजे की ज्यानं सगळ्या मराठी माणसांचं राहणीमान उंचावणार आहे विचारमान उंचावणार आहे आणि त्यांचं सगळ्या प्रकारे त्यांच्या माहिती ज्ञान माहितीमध्ये ज्ञानामध्ये भर पडणार आहे अशा प्रकारचं लिखाण हे प्रत्येक साहित्यिकानं प्रत्येक त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ माणसानं मराठीत करणं महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ वास्तुशास्त्र व्यवस्थापन आहे त्या संदर्भातलं म्हणजे इंजिनीअरिंग त्या संदर्भातली मराठीत पुस्तकं निघणं महत्वाचं आहे वैद्यकशास्त्राची पुस्तकं मराठीत निघणं महत्त्वाचं आहे आमचं अर्थशास्त्र आहे बँकिंग आहे बँक व्यवस्थापन जे आहे वाणिज्य व्यवस्थापन जे आहे ते सुद्धा मराठीत येणं महत्त्वाचं आहे आणि मराठीत आलं त्याची गोडी अनेकांना निर्माण होईल आणि त्या त्या क्षेत्रातलं सखोल ज्ञान मराठीतल्या प्रत्येक जाणकाराला विद्यार्थ्याला सगळ्यांना होऊ शकेल आणि मराठी भाषा समृद्ध आणि सर्व प्रसारक सर्वांना जोडणारी आणि उत्तम ठरेल असं मला वाटतं आहे मराठी भाषेकडून मला भरपूर काय मिळालं आहे अजूनही भरपूर मिळेल अशी मी इथं आशा व्यक्त करतो